स्वयंपाकघरामध्ये प्रेशर कुकरचा वापर श्लो कुकरचा वापर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये होताना दिसून येतो पुष्कळ ठिकाणी माझ्याकडे सुद्धा मी ज्यावेळी स्वयंपाक करते त्या वेळेला मी माझ्याकळे प्रेशर कुकरचा वापर करते आणि प्रेशर कुकरचा वापर करत असताना मी काही गोष्टी ज्या आहे ते आवर्जून त्या गोष्टींची काळजी घेते जसं मी वरणभाताचे ज्या वेळेला डबे लावते तर त्यामध्ये मी कुकरचा आतमधला भाग जो आहे तो काळा होऊ नये याच्यासाठी मी त्यामध्ये काही निंबाचे फोडी टाकते किंवा काही आंबट वस्तू ज्या असतात जसं चिंच झाले किंवा आंब्याच्या हुला तर मी त्याच्यामध्ये टाकते जेणेकरून तो आतमधला भाग काळा होणार नाही आणि कुकर जे आहे चांगला राहणार आणि वरणभात हे चांगल्या पद्धतीने तयार होणार याची काळजी घेते आणि कुकर झालं की त्याचं झाकण जे आहे झाकण हे मी थंड पाण्यामध्ये टाकते त्याचा रबर जो आहे जास्त ताणू नये याच्यासाठी पाण्यामध्ये टाकलंय की तो रबर थंड होतो आणि आपला रबर बरेच दिवस आपल्याला टिकतो तर अशा काही गोष्टी ज्या आहेत आपण वापरलात त्याचं पालन केले की कुकरचा वापर आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कुकर आपल्याला बरेच दिवस चालतो सुद्धा आणि जसंच्या तसं आपण चांगल्या प्रकारचं उत्तम अन्न कुकरमध्ये शिजवू शकतो